माझे गीत गायनाचे आदर्श म्हणजे लता मंगेशकर आहेत आणि मी म्हणजे सर्वप्रथम म्हणजे गाणे गात असताना गीत गायनाचा सराव जो असतो ते पहिल्यांदा म्हणजे गाण्याचा स्वरूप पाहून आणि गाण्यामध्ये किती कडवे आहेत ते पाहून त्यांना म्हणजे ते कोणत्या चालीने गायचे आणि ते त्यांना म्हणजे आलाप किती द्यायचा किंवा कोणत्या इथं चढ द्यायचा कोणत्या इथे उतार घ्यायचा हे स सर्व माहिती घेऊन किंवा माहिती करून त्याचा सराव मी करत असतो आणि ह्या म्हणजे गीत गायनाचा म्हणजे का त्याच्यावर काम करत असताना म्हणजे जे मला ओळी सुचतात कोंग म्हणजे मी गीत स्वतः पण लिहितो आणि ज्या ओळी मला सुचतात जसे निसर्गावर आहे किंवा एखाद्या झऱ्यावर आहे नदीवर आहे अशा प्रकारचे मी मांडत असतो आणि त्यावर मग मी त्याचा त्याची चाल पाहून त्याचा चढउतार पाहून ते त्या गाण्याचा सराव करत असतो